हॅलो हो नमस्कार सर हो ते आपलं पाईपलाईनचं कनेक्शन होतो पाईपलाईन गॅसच्या गॅसपेक्षा ही पाईपलाईन चांगली आहे अहो काय करता गॅस कुठं स्फोट फिट व्हयले तर जीव जीविताला धोका आहे आपल्या त्यापेक्षा ही बरं आहेत हो सबसिडी आहे आपलं जिवाचा जिवाचं प्रश्न येते न मेल्यावर काय करतात सबसिडी आपल्याला उगाच स्फोट पीठ व्हायचा त्यासाठी हे बरं आहे उगाच त्या गॅसच्या पाईपनं हे लिकीज होते ते लिकेज होते नाही वर्षाची मोफत द्याल अहो पण आपल्याला आपल्या जिवाचं पुन्हा ही हे लिकिज व्हायचं त्या चान्सच नाही आहे आपल्या घरी लहान लेकरं राहतं तर बाह्या बाया राहतात आणि त्याई त्याचा विचार करावं लागते उगाच कुठं लिकिज पिकित झालं स्फोट पीट तर ताण नाही आता घेऊन टाकायचं एक काय आहे गॅस गॅस गॅस लय झालं आहे आता गॅसच्या व्यतिरिक्त पण हे राहू द्या ना नाही माहितीच नाही त्यातलं जास्त कोणाला एकदा सुरुवात तर करा तुम्ही सुरुवात केल्यावर काय पाहा ता मग आरामात होते तर आता आम्ही या हिंगोली जिल्ह्यामध्ये बरेच वाटलीयात जवळजवळ तुमच्या जसं कळमनुरी झालं हि मालेगाव झालं या गावात बघा ना आपलेच गॅस काय गॅस या तर पाईप कनेक्शन आपले लिकिज नाही काही नाही कुठं

बसायचं असेल तर सांगा हां पाईपलाईन चांगली उग्यात बसवायचं असेल तर सांगा आम्ही उद्या तुमच्या गावाला विजीट द्यायला यायलो ठीक आहे सर मग